प्र प्रवास म्हटला की कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच तो प्रवास आवडतो पण त्या प्रवासामध्ये आपल्या बरोबर कोण आहे कोण कोण येणार हे आधी आपल्याला बघायला असं त्याच्या आधी आमचं आमच्या घरच्या लोकांनी ठरवलं की आपण प्रवासाला जायचं मग प्रवासाला कुठे जायचं तर आपण मग जायचं सिमला कुल्लू मनाली या ठिकाणी आपण जायचं मग आमच्या घरातल्या सगळ्या सगळेजण तयार झाले आणखी मग आम्ही सगळेजण प्रवासाला गेलो पण त्या प्रवासामध्ये इतकी काही मजा आली की त्या आणि आमच्याच घरचे सगळे लोक असल्यामुळे प्रवासात मजा तर येणारच सगळ्या खूप हसी मजाक आनंदीआनंद होता कोणाचं काही दु दुखणं खुपणं नव्हतं आणि सगळेजण चांगल्या प्रकारे राहिले आणि त्यामुळे घरातल्या लोकांबरोबर प्रवास करायला अतिशय मला खूप आनंद झाला आणखी आम्ही सगळ्यांनी मिळून तो प्रवास खूप एन्जॉय केला आणखी एन्जॉय के केल्यानंतर तिथे जे काही काही जे ठिकाणं होते त्या ठिकाणांचा सुद्धा आम्ही सगळ्यांनी आस्वाद घेतला आस्वाद घेतला आणखी खूप हसी मजाकीने आम्ही त्या प्रवासा प्रवा प्रवा प्रवास प्रवास केला आणि परतीचं जेव्हा आम्ही आलो तेव्हा परता परतताना हा प्रवास संपूच नये असं आम्हाला वाटत होतं इतक्या घर घरच्या लोकांमध्ये आम्हाला खूप चांगली मजा आली